हां तुमची इथं फुलांचं हे आहे का स्टोर आहे का हां तर मला ना मी मला संस्कृती आर्ट आहे आमच्या इथं फेस्टिवल तर मला त्यासाठी फुलं पाहिजे संस्कृती आर्ट आहे ना आमच्या इथं सं संस्कृती आर्ट फेस्टिवल आहे तर त्यासाठी आम्हाला फुलं पाहिजेत हां हो बरोबर तर मग कशी कशी फुलं आहेत काय आहे प्राइस त्याचं कसं काय जरा सगळं सांगू शकता का तुम्ही

अच्छा ओके ओके आम्हाला की नाही जास्तच फुलं पाहिजे होते जरा आम्हाला त्याची एकेकाची प्राईस सांगता का आम्ही नोट करून घेतो असा गुच्छ पाहिजे आम्हाला हो हो ओके हो हो ओके सहाशे रुपयांचे हॅलो हां गुलाब काय बोलले तुम्ही अच्छा सहाशे रुपये किलो हां अजून

आवाज ब्रेक होतोय हॅलो

हां अजून हां बोला

अच्छा अच्छा ठीक आहे ठीक आहे मग एक काम करा तुम्ही मला सगळे फुलं ना एकेक गुच्छ असा बनवून द्या त्याचा सेट आणि जी टोटल प्राईज किती काय जरा मला अशी एकदम हे सांगा मग आम्ही तसंच घेऊन टाकू काय बोलता आम्हाला उद्या पाहिजेत हो हो नाही चालेल सर

हां गुलाबाचे तीन गुच्छ द्या आणि हो हो तीन एक एक होईल बरोबर हो हो चालेल चालेल आणि उद्या अकरापर्यंत येऊन जा ठीक आहे हो ॲड्रेस सेंड करतो पण ताजेच फुलं आणा एकदम भारीवाले हो हो ठीक आहे ठीक आहे हो चालेल चालेल धन्यवाद